वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनलमध्ये फरक आहे की त्याच्यामध्ये ज्या बातम्या दिल्या जातात या ज्या वर्तमानपत्रांमध्ये ज्या बातम्या दिलेल्या जातात त्या बऱ्यापैकी खऱ्या असतात ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी विश्लेषण असतं तर न्यूज चॅनलमध्ये ज्या बातम्या दिलेल्या असतात त्या जास्त डिटेलमध्ये नसतात तर छोट्याशा छोट्याशा नुस्ती जी घटना घडली आहे त्याच्याबद्दल फक्त माहिती दिलेली जाते जास्त विश्वासू कोण असेल तर ते वर्तमानपत्र असतात कारण की त्या गोष्टी पेपरमध्ये छापण्याच्या आधी त्या बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये काय घडलं का घडलं कसं घडलं याचं विश्लेषण केलं जातं आणि त्याच्यानंतरच त्या छापल्या जातात तर न्यूज चॅनलमध्ये खूप वेळेला एखादी फेक न्यूज पसरवली जाते जी घडलेली नसेल ती पण ते न्यूज चॅनलमध्ये सांगितली जाऊ शकते आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये चुकीचे चुकीची माहिती पसरली जाऊ शकते तर जास्त विश्वासू वर्तमानपत्र आणि नियकालिक आहेत न्यूज चॅनलपेक्षा